हॅलो हां बोला बरं तुम्ही मला सांगा की तुम्हाला किती पाहिजे बघा पाच ते सहा दिवसात तर नाही होऊ शकत हे काम पण तुम्हाला साधारण दहा दिवस लागतील दहा दिवसात तुम्हाला शर्टावर जसं तुम्ही म्हटलं तसं नाव कपवर कंपनीचं नाव आणि जे कार्यकर्ता आहेत त्यांचे फोटो आणि डायरीवर तुमच्या कंपनीचं लोगो आणि नावं हे प्रिंट करून भेटतील आणि तुमचं साधारण बजेट जाणार आहे तुम्हाला दहा हजार लागतील शर्टचे शर्टचे आणि डायरीचे दहा हजारपर्यंत जातील तुमचे आणि त्यानंतर आपलं काय होतं कप हां तर शर्ट आणि हे दहा हजार आणि कपसाठी तुम्हाला लागतील वीस म्हणजे तीस हजारपर्यंत तुमचा जाणार आहे कसं आहे आम्हाला सुद्धा पुढे सांगावं लागतं ना मॅडम त्याच्यात आम्हाला मग ते कपडा मग कपडा सुद्धा चांगला कपडा निवडायला त्याच्यानंतर मग ती मशीन पहिलेपासून ऑर्डर द्यावं लागतं त्यामुळे जरा वेळ लागतो तरी मी बोलून ठेवते त्यांना की जेवढ्या लवकर होत असेल तेवढ्या लवकर करा

तुमचा हाच नंबर आहे का ठीक आहे मी या नंबरवर आता बिल बनवून घेते आणि तुम्हाला बारकोट सेंड करते तुम्हाला आताच बिल बनल्यावर पैसे भरावं लागतील